पुस्तक पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो म्हणजे ते त्या पुस्तकावर अवलंबून आहे की ते पुस्तक किती मोठं आहे आणि ते किती इंटरेस्टिंग मला वाटतं कारण पुस्तक जर खूप मोठं असेल आणि ते इंटरेस्टिंग वाटत असेल तर सलग मी पाच पाच सहा सहा तास म्हणजे काही काही वेळेला मला आठवतं की रात्रभर देखील मी ते पुस्तक संपवण्यासाठी तेवढे सलग मी वाचू शकते आणि याही अशी पुस्तकं किंवा मासिक ज्याला आपण म्हणतो खास करून दिवाळी अंक अनेक दिवाळी अंक मासिकांचे जे आहेत ते शक्यतो मला ते वाचायला आवडतात मग ते मौज असेल माणूस असेल किंवा माहेर असेल साधना स असेल तर ही मला मासिकं आवडतात साप्ताहिक म्हटलंत तर वाटसरू आहे त्यानंतर साधना साप्ताहिक पण हे सकाळ साप्ताहिक आहे हे पण माझ्या वाचनामध्ये असतात आणि मी हे मुद्दाम वाचते कारण त्याच्यामध्ये खूप माहितीही असते सर्व वेगवेगळी म्हणजे एकाच विषयाला वाहून घेतलेली मासिकं नाहीत त्याच्यामध्ये सामाजिक आर्थिक राजकीय अगदी कुकिंगविषयी स्वयपाकाविषयीसुद्धा छान माहिती असणारी अशी ही मासिकं आहेत विज्ञानाविषयीसुद्धा ही याच्यामध्ये माहिती असणे तंत्रज्ञानविषयक माहिती असते आणि त्याच्यामुळे ही मासिकं मला आवडतात आणि वाचनाची आवड असल्यामुळं पुस्तक मला पूर्ण करण्यासाठी त्या पुस्तकाच्या साईजप्रमाणे वेळ लागतो आणि ती जर कादंबरी असेल तर मला ती सलग वाचायला आवडते पण कथासंग्रह असेल किंवा लघुकथा असेल तर मग थोड्या थोड्या कथा जसा वेळ मिळेल तसं वाचत जाते